आज फोटो काढण्यासाठी महागडा कॅमेराच हवा असं नाही हे अगदी खरं आहे पण आता फोटोग्राबी फोटोग्राफी जी आहे तर ही केवळ जे उपकरण आहे ते उ उपकरणावरच नाही तर जे कलाकार असतात या कलाकारांच्या नजरेवर त्यांची जी सृजनशीलता आहे त्या सृजनशीलतेवर ते आधारित असते आज आपण पाहतो आजच्या स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाचे जे कॅमेरे उपलब्ध आहेत जे पोर्ट्रेट नाईट मोड एस डी आर असे अनेक जे फीचर्स जे आपण पाहतो येतात याशिवाय पॉइंट अँड शूट कॅमेरे जे आहेत किंवा ब्रिज कॅमेरे जे आहेत हेदेखील आपल्याला परवडणारे किंवा आपल्याला वा वापरण्यास याचे सोपे पर्याय आहे वापरलेले आहेत त्यानंतर कॅमेरे चांगला पर्याय आपल्याला या ठिकाणी ठरू शकतो जसं प्रकाश आहे अँंगल आणि फ्रेमिंग हे जर आपण लक्षात घेतलं तर अगदी साध्या उपकरणातून उत्तम प्रकारचा फोटो त्यामधून आपल्याला शक्य होतो आणि म्हणूनच हे महत्त्व हे जे उपकर्मं उपकरण जे आहे या उपकरणं नाही तर नजरेचे आणि दृष्टिकोनाचे पण आहे